तेरा एप्रिल दोन हजार तेवीस बारा एप्रिल दोन हजार तेवीस अठरा एप्रिल दोन हजार तेवीस चव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस